हा स्वामी बोलतो आहे बरं काय भाजी वगैरे ताज्या आल्या आहेत काय बरं कारण आपल्या घरात आता कार्यक्रम आहे पाहुणे वगैरे आले आहेत त्यासाठी आपल्याला जेवण तयार करायचं आहे मग जरा जरा लग्नाचा कार्यक्रम आहे त्यासाठी भाज्याचा कार्यक्रम म्हणजे भाज्याचा चांगला ताज्या हां बरं मग आता कसं काय काय भाज्या कुठल्या कुठल्या आल्या आहेत काय ताज्या हां दिल्या आहेत की होय हो आहे की एक पाच किलो लागणार आहेत आत्ता साधारण आणि अजून कांदा वगैरे आपल्याला सगळा पाहिजेच आहे आत्ता मग काय आपल्याला दर वगैरे सगळे सांगताय दादा आपल्याला दर तुम्ही काय जास्त लावाला आहे काय आपण सगळं सगळं ठीक आहे पण आम्ही आपलं म्हणून यायचं दर आपल्यासाठी म्हणजे भरपूर आहेत जरा काही तरी त्यात बघाय की आपला काम सगळाच तुमच्याकडे हे घ्यायचे लिस्ट दहा रुपयेच कमी फक्त

सगळं ठीक आहे ओ पण लग्न पण आहे आणि खर्चाची बाजू तर आहेच आहे त्यामुळं म्हणलं तर जरा आपल्या भाजीवाल्या दादांना पण जरा काय तरी समजून सांगू मग हां वांगी लागणार आहेत टोमॅटो कांदा आलं लसूण परत बटाटा फ्लॉवर कोबी आणि काय असेल ते मी आणि सांगेन तुम्हाला फोन करून मग मला तू ह्याचे सगळ्यांचे दर मला तुम्ही द्या मी एकदा बघतो आणि परत मग तुमच्याकडे घ्यायला येतो मी तुम्ही पण मला सांगा मग कसं काय का आणि तुम्ही ते हां

बरं

ठीक आहे मग मी मालचा तो सगळा माल काढून ठेवा आणि मला घरपोच करून द्या तुम्ही काय असेल ते ओके ओके ओके हां चालते ओके धन्यवाद दादा